मी पाटीवरती पेन्सिलने लिहायला शिकले आमच्या लहानपणी तेच असायची दगडी पाटी असायची आणि पेन्सिली असायच्या एकतर सगळ्यांना परवडण्यासारखं होतं आणि सगळ्यात मोठा फायदा की पुन्हा पुन्हा पुसून पुसून त्याच पाटीचा वापर आपल्याला भरपूर वेळा वेळेला करता येतो कागदावर केल्यावर काय होतं की एका कागदाार लिहिलं की तो कागद संपला म्हणजे तेवढी जागा संपली पुढच्या जागी लिहायचा अन तो कागद जर पूर्ण भरून लिहून झाला की तो टाकून द्यायला पाहिजे किंवा बाजूला ठेवायला पाहिजे नवीन कागद घ्यायला पाहिजे कागदासाठी झाडं तोडली जातात आणि त्यामुळे पर्यावरणाचं पण नुकसान होतं जेवढ्या कागदांचं आपण नुकसान करू जेवढे कागद वापरून फेकून देऊ तेवढे झाडं तोडली जाऊन नवीन कागद तयार होणार आणि पर्यावरणाचा ऱ्हास होणार त्यामुळे दगडी पाटीवर लिहिणं कधीही चांगलं शिवाय हो व्हायचं काय की त्या ज्या पेन्सिल्स आहेत त्या हातात पकडण्याची एक सवय लागायची आणि त्यामुळे अक्षर चांगलं व्हायचं त्या पाटीवरती गिरवायला यायचं जे कागदावरती गिरवायला येत नाई कागदावरती दोन तीनदा गिरवल्यानंतर कागद चांगला नसेल तर तो फाटू शकतो तसं पाटीच्या बाबतीत होत नाही आणि म्हणून पाटीवर लिहिणं नक्कीच चांगलं त्याचे फायदे नक्कीच जास्त आहेत शिवाय सगळ्यांना परवडणारं आहे पर्यावरणाचा विचार आहे सगळ्यांचा परवडणारा आहे स पैसे आहेत म्हणून फक्त कागद विकत घेऊन ते वाया घालवण्यापेक्षा त्या पाटीवरती लिहून पुन्हा पुसणं पुन्हा नवीन काढणं आणि याच्यामध्ये थोडंसं मला एका संस्कृतीचां आपला असं पण वाटतं की जे आहे ते अल्पकाळ टिकणार आहे हे कधीतरी निघून जाणार आहे हे ही जी गोष्ट आहे म्हणजे जशी गणपती बाप्पाच्या बाबतीत होतं की त्याचं विसर्जन का केलं जातं तर पुन्हा तो गणपती बाप्पाचा विसर्जन होतं तो पुन्हा येणार आहे ही अशा आपल्या मनात असते म्हणजे कुठलीही गोष्ट ही कायमस्वरूपी नसते आपलं आयुष्यही तसंच असतं हे त्याच्यातून आपल्याला ठसवायचं असतं तर पाटी हे एक उत्तम उदाहरण आहे की त्याच्यावर जर चूकंही झाली तर ती चूकंही कायमस्वरूपी नसतं ती चूक आपल्याला सुधारता येऊ शकते ती खोडून ती पुोसून नव्याने सुरवात करता येऊ शकते हे पाटीवरती लिहिल्यामुळे कळतं आणि म्हणूनच नक्कीच पाटीवर लिहिण्याचे फायदे जास्त आहेत आत्मविश्वास वाढवणारे आहेत अक्षर सुंदर करणारे आहेत आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणारे आहे आणि म्हणून पाटीवर लि पाटीवरती लिहिणं नक्कीच चांगलं आहे फायदेशीर आहे